माझ्या आवडीच्या खूप म्हणी आहेत त्यातलीच एक आहे चोराच्या मनात चांदणे याचाच अर्थ असा की वाईट कृत्य करणाऱ्याला ते उगडतीस उघडकीस येईल की काय त्याची सतत भीती वाटत असते त्यामुळे तो सारखा विचार करत असतो आणि आपली झालेली चूक वारंवार बघत असतो किंवा वारंवार त्या चुकीचा रिकॉल करत असतो त्यामुळेच म्हणतात चोराच्या मनात चांदणे दुसरी आहे झाकली मूठ सव्वा लाखाची याचाच अर्थ असा की आपले गुणावगुण झाकून ठेवावे तोंडाने त्याचा उच्चार करू नये आपल्यामध्ये जी कमतरता आहे आपल्यामध्ये जे अवगुण आहेत ते आपण स्वतःहून दुसऱ्याला सांगू नयेत तर ते लपवून ठेवावेत आपल्यातील फक्त चांगले गुण चांगल्या बाबी ह्या इतरांना सांगाव्यात आणि त्या आपल्या कृत्यातून कळाव्यात तर वाईट गुण आणि अवगुण आपले कायमस्वरूपी झाकून ठेवावेत यासाठी म्हटलं जातं झाकली मूठ सव्वा लाखाची नंतर जे आहे थेंबे थेंबे तळे साचे याचाच अर्थ असा की थोडे थोडे जमवीत राहिले म्हणजे कालांतराने मोठ्ठा संचय होतो ज्याप्रमाणे पक्षी एक एक एक दाणं घेऊन जास्त प्रमाणामध्ये अन्नाचा साठा करतात त्याचप्रमाणे आपण केलेलं काम हे एकसाथ जास्त मोठ्ठं नसेल तरी चालेल परंतु ते रोज थोडं थोडं थोडं थोडं नित्यनियमाने करत राहावे यामुळे निश्चितच आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये आपले यश आपल्या पदरात पडेल